मी बनवलेली वस्तू म्हणजे ग्रीटिंग कार्ड ग्रीटिंग कार्ड आणि मूर्ती मूर्ती म्हणजे मूर्ती नाही पण मी छोटासा माऊस बनवून दिला मातीचा शाडूच्या मातीचा आणि मी ग्रीटिंग कार्ड बनवून दिलं खूप गोष्टींसाठी एक तर मम्माचा बर्थडे होता त्यासाठी मी ग्रीटिंग कार्डस बनवून दिले खूप छान प्रकारे ग्रीटिंग कार्ड बनवून दिले म्हणजे सगळं असं आतमध्ये डेकोरेट वगैरे केलेलं आणि त्यात ते स्टड्स लावलेले पुढे आणि गिफ्ट केलेलं आणि मला असं हाताने तयार केलेले गिफ्ट्स खूप आवडतात कारण की त्यामध्ये लोकांचे इमोशन्स असतात आणि थोडेफार त्यांचं मेहनत पण असते त्याच्यामुळे मग हातानी केलेल्या वस्तूंमध्ये खूप आवडतात आणि त्यांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे आता शाडूच्या मातीचे गणपती म्हणजे जे आपण बनवतो ते ते खूप छान प्रकारे बनवले जातात पण आता आपण बघतोच आहो की जास्ती करून पी ओ पीच्याच ग गणपती सगळ्यांच्या घरात यूज होत म्हणजे असतात तरी पण ज्यांच्याजवळ गन शाडूच्या मातीचे गणपती आहेत ते असे लोकं खूप क्वचितच नेतात

आणि आणि जे म मूर्त्या असतात शाडूच्या मातीच्या त्या खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट करून घरोघरी असतात आणि ग्रीटिंग कार्ड म्हणायला गेलं तर टीचर्सला मी टीचर्सला पण मी ग्रीटिंग कार्ड गिफ्ट केलं आहे त्यांना ते पण खूप छान प्रकारे ग्रीटिंग कार्डस केलेलं आहे टीचर्स डे दिवशी वगैरे अशा प्रकारे आम्ही क्लासेसमधले स्टुडंट्स मिळून ही ग्रीटिंग कार्ड बनवायचो